आमच्या भागामध्ये रस्त्यावरून मांजर आडवी जाणे हा दाराला लिंबू मिरची बांधणे हातापायाला गंडे बांधणे म्हणजेच लाल काळे धागे बांधणे अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला जाते पण मला याच्यावर अजिबात विश्वास बसत नाही जर आपण आपल्या घराला लिंबू मिरची बांधून जर घर सुरक्षित ठेवले असते तर कोणतीच बिमारी घरात आली नसती आणि कधीच कोणाला आर्थिक सांप्र या प्रश्नांना सामना साम प्र प्रश्नांना सामना दिलाच गेला नसता तसेच जर आपण हातापायाला गंडे बांधले असते तर कोणालाच बिमारी आली नसती आणि जर कारमध्ये गाडीमध्ये तसेच लिंबू मिरची बांधून जर आपण प्रवास केला असता तर कधीच कोणत्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला नसता आणि जर धार्मिकतेकडे पाय् चा प्रश्नाकडून पाहिलं तर कोणत्याच तीर्थयात्रेला गेलेल्या गाडीचा कधीच ॲक्सिडेंट झाला नसता अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांवर मी अजिबात विश्वास ठेवत नाही आणि तुम्हीही ठेवला न पाहिजे नाही